आमच्या भागामध्ये नळाचे पाणी मिळतं पावसाळ्यामध्ये थो काही दिवसांमध्ये ते दूषित प्रमाणामध्ये मिळतं पण इतर क् म्हणजे जे काही उन्हाळा हिवाळा आहे त्याच्यामध्ये मला पाणी एकदम स्वच्छ मिळतं आणि पाणी जर आमच्या इथे पाणी नाही मिळालं तर आम्हाला दुसऱ्या माध्यमातून पाणी म्हणजे टँकर स्वरूपातून आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं आणि हा त्रास आम्हाला फक्त उन्हाळ्याच्या एक शेवटी शेवटी पास ते दहा दिवसांमध्ये म्हणजे ज् जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटीपासून सुरुवात होते आहे आणि हा त्रास आम्हाला दहा ते पंधरा दिवस राहतोच आणि पाणी स्वच्छ आहे का नळाचं पाणी हे जवळपास वर्षाचे काही महिने सोडले तर स्वच्छ पाणीच आम्हाला मिळतं